आमचं घर स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही विविध घटक वापरतो जसे की झाडू असेल खराटा असेल त्याचबरोबर पायपुसणी असेल त्यानं मॉपिंग करण्यासाठीचे वगैरे फर्शी वगैरे पुसण्यासाठी ते मॉपर असेल अशा प्रकारचे विविध उपकरणे आपण वापरतो आम्ही वापरतो स्वच्छता करण्यासाठी त्याचबरोबर फरशी वगैरे स्टाईलिस वगैरे जर पुसायची असेल तर आपण विविध साबणं वापरतो किंवा विविध लिक्विड वापरतो तर पूर्वी काय करायचं पूर्वीच्या काळेत द घर स्वच्छता वगेरे ठेवायचा असेल तर माणसे वगैरे खराट्याच्या काड्या किंवा झाडू वगेरे असेल तर त्याने झाडून काढायचे शेण गाय आणि गाय किंवा म्हैस वगैरे असेल त्यांच्या शेणापासून घर सारून काढायचे ज्याच्यामुळं काय व्हायचं की तिथं त्या ठिकाणी जे जंतू वगेरे असेल ते मरून जायचे त्याचबरोबर घराच्या त्यावेळेस फरशा वगैरे काय नसल्यामुळे ते आयुर्वेदिक एक प्रकारचं ते घटक होता नैसर्गिक घटक होता ज्याच्यामुळे रासायनिक प्रक्रिया कुठली होत नव्हती पण आजकालच्या येणाऱ्या या रासायनिक केमिकल्स वगैरे भेटतात आपल्याला ज्या स्व स्वच्छता करण्यासाठी डिटर्जंट असतात वगैरे तर त्यामुळे काय होत आहे की त्यातनं काहीतरी केमिकल्स घटक स्वच्छता केल्यानंतर सुद्धा तिथं चिकटून राहत आहेत काही ठिकाणी आपल्या फ्लोअरला वगैरे तर भांडी घासायचे असतील तर त्यावेळेस आपण जो वापरतो साबण वगैरे तसेच प्रमाण कसं धुताना जर वगैरे राहिले तर तिथेच पुन्हा खाण्यात वगैरे जातं त्याचं शरीरात जातं ते रासायिक प्रक्रिया घडून त्याचा शरीरावर विविध परिणाम घटक करतो आणि त्याचबरोबर जर आपण घरातील स्वच्छता वगैरे करत असेल स्वच्छता तिथं आपण तो मॉपिंग करण्यासाठी वापरतो तिथं आपण घरात बसणं उठणं वगैरे असतं त्याच्यात केमिकल तर ते पण आपल्याच अंगाला चिकटून वगैरे आपल्या हा खाण्यापिण्यातून वगैरे ते हे जातं त्यानं पण विविध प्रादुर्भाव आपल्या घटक पडतो त्यामुळे आपलं जे नैसर्गिक घटक आहेत ना स्वच्छता करण्याचे जसे की पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण पूर्वी तुरटी वगैरे वापरायची ते झालं तर आता बे त्यावेळेस पाणी स्वच्छ करण्यासाठी आ आ आपन ते ब्लिचिंग पावडर वगैरे वापरतात तर त्याच्यामध्ये केमिकल जे प्रमाण असतं ते घटक ते शरीरावर घातक ठरतं तर ते त्याच्याजवळ आपण तुरटीही चांगलं प्रकार वापरतो आणि शोधून पाणी वगैरे घेऊ शकतो त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो तर रासायनिक घटकांपेक्षा नैसर्गिक घटक केव्हाही आपल्या शरीरास किंवा आपल्या वैयक्तिक शरीरासाठी चांगले आहेत तर आम्ही आमच्या घर स्वच्छता करण्यासाठी नैसर्गिक घटकाला प्राधान्य देतो अगोदर आणि नंतर जर ते उपलब्ध नसतीलच तर मार्केटमध्ये रासायनिक घटक जे आपल्याला भेटतात स्वच्छतेसाठी डिटर्जंट पावडर असतील साबणं असतील किंवा वॉश असतील सोप वॉश असतील किंवा हात हँडवॉश असतील विविध कंपन्यांचे वगैरे तर ते आम्ही यूज करतो